हॅलो नमस्कार कोण बोलतं आहे हां हां बोल बोला बोला तुमचं स्वागत आहे

हो मी सांगली वाचनालय म्हणून वाचनालय चालवतो बोला की अगदी छान खरं सांगू का मी दोन वे दोन मिनटं तुमचा वेळ घेतो खरं तुम्ही छान अगदी क्षेत्र निवडलेलं आहे तुमच्या जो सुटीचा वेळ आहे तो अगदी कारणी लावता आहे कारण पुस्तकाकडनं मिळणारं अव्यक्त प्रेम दिलासा ज्ञान इतरही बरंच काही सांगता येईल पुस्तकांच्यामुळं ते पुस्तकं हाताळण्याचं सुख कोऱ्या पुस्तकांचा करकरीत वास अक्षरामधून मनावर ठसणारं त्यांचं संवेदन शील रूप संस्कृतीचा समृद्ध वारसा उद्याचा भविष्य काळ किती किती सांगू मी पुस्तकाबद्दल काव्य कला शास्त्र जीवनोपयोगी विचार भौतिक विषय कथा कादंबरी प्रवास वर्णन माहितीपर लेखन लेखनाच्या नाना विविध पुस्तकांची पानं आमच्याकडे सजलेली आहेत माणसांचा मुका पण संवादी मित्र बनून पुस्तक तुमच्या आयुष्याचा एक व्यक्तिमत्वाचा भाग बनेल पर्यावरण राजकीय घडामोडी युद्धवर्णन चळवळी इतिहास शेअरबाजार परराष्ट्रसंबंध तांत्रिक विषय अर्थकारण मानसशास्त्र पाकशास्त्र संगीत खेळ अर्थकारण गोष्टी स्त्रीपुरुष संस्था पालकत्व बालसंगोपन अनेक विविध हे जे आहेत हे पुस्तकाकडून येतात त्यामुळे माझ्या वाचनालयामध्येही तुम्हाला या सर्व प्रकारची पुस्तकं भेटतील आणि तुम्हा सगळे उपलब्ध होऊ शकतील अर्वाचीन माहिती पण उपलब्ध होऊ शकेल

एकदा येऊन तुम्ही माझी म वर्षिक फी किंवा मासिक फी भरली की तुम्हाला पुस्तक आम्ही एक कार्ड देतो आणि त्या कार्डाप्रमाणं आठ दिवस पुस्तक तुम्हाला वाचायला मिळेल आठ दिवसाच्या आत ते पुस्तक वाचून परत करायचं त्यामुळं आणि माझ्याकडे वेगवेगळे विभाग आहेत विभाग आहे कथा विभाग आहे तिथं तुम्हाला कथा विभागामध्ये कथाच्या कादंबऱ्या वगैरे पुस्तकं मिळतील विभागामध्ये इतर वि हे मिळेल सर्व त्यामुळे तुम्ही एकदा आमच्याकडे लायब्ररीत या आणि पुस्तकांचं माझं सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच आहे शनिवार रविवारसुद्धा चालू असतं नऊ ते पाच असं मी वेळ ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही कधीही येऊ शकता आणि शनिवार रविवारसुद्धा माझ्याकडे लायब्ररी चालू असते नाही तुमचं एक आधार कार्ड घेऊन या आ आधार कार्ड आणि फी एवढंच बाकी काही लागणार नाही मला चांगला वाचक हवा आहे तर मी तुम्हाला सांगू का पुस्तकांचं मी आता तुम्ही विषय काढला म्हणून पुस् आहे सगळं सगळी पुस्तकं पर्य पर्यटनावरची पुस्तकं मी देतो तुम्हाला तर तुम्हाला थोडक्यात आता मी ना सांगतो की पुस्तकामुळं काय काय होतं बघा हां बळ पुस्तकानी दिलं घाव आघात सोसण्याचं आयुष्याच्या अंधाराला उंबरठ्यात रोखण्याचं हा धीर आधार सोबती होऊन आला तेव्हा जगतानाच अर्थ कळला पुस्तकांच्यामुळं आयुष्याला पुन्हा एकदा घासून पुसून लख्ख केलं आणि जगण्याच्या बाजारात हात धरून उभं केलं हे सगळं पुस्तकांमुळं होतं तुम्ही जरूर या मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद मला फोन केल्याबद्दल धन्यवाद या या या या जरूर या जरूर या